हो मी तामिळनाडू केरळ आंध्र प्रदेश अशा ठिकाणी बोलते वेळी भरपूर अडचणी आल्या कारण त्यांची भाषा आपण बोलू शकत नाही व आपली भाषा त्यांना समजत नाही मग कसंतरी तुटकफुटक हिंदीमधे बोलून थोडं त्यांना समजून थोडं आपल्याला समजून तसेच काही इशाऱ्यानेसुद्धा सांगावं लागते आपल्याला जिथं काही शॉपिंग करायची असेल तर तिथे खूप मोठी अडचण निर्माण होते त्यामुळे प्रत्येक वेळी त्या वस्तूला हात दाखवून व ते विकत घ्यावं लागते